हवामानात काही बदल वगैरे झाला म्हणजे आता इकडच्या देशातून आता ते घुमती किए वगैरे नाहीका उडणारे त्याच्यामुळे पेस्ट अटॅक्स वगैरे झाला हवामानात बदल झाला कुठून येणारे अटॅक आपल्या पिकांवर झाला तर आमच्याकडे कीटकनाशकाच्या याच्यामध्ये बायपेसाइड बायफर्टिलायजर ह्याचा यूज करून तो जो रोग आलेला आहे त्याला दूर करण्याचे वेगवेगळे आता हा तरी युगात खूप साई खूप सारे असे वेगवेगळे नियंत्रण आलेल्या फवारा मारून घेतो बायपेसाइड त्याचा बाकी इतर तर पर्यावरणाला काहीही एक धोका होत नाही आणि पिकांना सुद्धा नाही होत पण जो अटॅक आलेला आहे तो नष्ट होण्यासाठी जनरली मेझवरती हेलिकोरपार्मिजर हा म्हणजे हि जी अळी आहे याचा रोग हरवर्षी म्हणजे जेव्हा आपण मेझचं पीक घेतो तेव्हा तो हेलिकोरपार्मिजर त्याच्यावरती येतोच मग हॅन्डपिकिंगच्या द्वारे त्याच्यामध्ये निर्म्याचं पाणी त्याच्या जो भुंगा त्याच्यामध्ये टाकून त्याला बाहेर काढून ते हँडपिंगच्या थ्रू आपण तो रोग कंट्रोल करू शकतो तसेच वेगवेगळे रोग इतरत्र म्हणजे हवामानात बदल काही तरी झाला म्हणून त्याच्यामध्ये वेगवेगळे असे रोग येतातच पिकांवर पण त्याला कंट्रोल करणं बायफर्टिलायजर्सच्या थ्रू वेगवेगळे फर्टिलायजर यूज करून आणि बायपेस्टीसाईड यूज करून आम्ही खूप सारा त्याच्या यूज करतो